मी पाहत असलेल्या नृत्यविषयक प्रसिद्ध यूटूब चॅनल म्हणजे द शुक्ला सिस्टर हे यूटूब चॅनल आहे त्यांनी पारंपरिक डान्स शिकवतात आणि जे पारंपरिक डान्सच्या स्टेप्स असतात त्या शिकवतात टीव्हीवरील कार्यक्रम आजचे जे नृत्याच्या रिलेटेड जे टीव्हीचे कार्यक्रम आहेत ते म्हणजे डान्स महाराष्ट्र डान्स जे झी मराठीवर लागतं आणि हिंदीमध्ये तर हिंदीमध्ये इंडियन ब इंडियाज बेस्ट डान्सर जे स्टार प्लसवर लागतं आणि अजून एक आहे हिंदी हिंदी सिरीज जे डान्सच्याच रिलेटेड आहे ते आहे डान्सर प्लस डान्सर प्लस प्रो रियालिटी हेही स्टार प्लसवर लागतं संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान हे सारे नृत्याचे जे शो आहेत ते लागतात हे व्हिडिओज जे यूटूबवरचे व्हिडिओज आहेत आणि जे आता मी टीव्हीवरील कार्यक्रम सांगितले ते पारंपरिक डान्सही दाक नृत्यही दाखवतात आणि वेस्टर्न नृत्यही दाखवतात पण जास्ती जास्त पारंपरिक नृत्य दाखवतात कारण की पारंपरिक नृ नृत्य हे खूप सुंदर आहे ॲज कंपेर टू वेस्टन डान्स वेगवेगळे पार्टिसिपंट त्यांच्या वेगवेगळे पार्टिसिपंट त्या शोजमध्ये भाग घेतलेले असतात वेगवेगळ्या स्टेटमधून आलेले असतात खूप सुंदर नाचतात त्यांचे जे कोरिओग्राफ असतात त्यांनी इतकं सुंदर त्यांना ट्रेन केलेलं असतं की त्यांचा डान्स नेहमी बघतच राहावा काही जे नृत्य असतात ते जोड्यांमध्ये केलेले जातात तर काही एकटीच नृत्य केले जातात पारंपरिक नृत्य हे जास्ती जास्त एकट्यांनीच केलेलं असतं ते खूप सुंदर करतात जसं आता पारंपरिक नृत्य म्हणायला गेलं तर कथ्थक आहे डान्स महाराष्ट्र डान्स जे हा टी वीवरील कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये एक दोन अशा मुली आहेत जे पारंपरिक नृत्य कथ्थक इतकं सुंदर करतात की त्यांचे जे ताल असतात म्हणजे जे त्यांचे स्टेप्स असतात ते एकत्र पडतात कुठंही त्यांचं ते जे स्टेप्स असतात ते चुकत नाही त्यांची जी डोळ्याची नजर असते ती एकदम शार्प असते आणि इतकं फास्ट त्यांचं ज्या स्टेप्स असतात सुंदर करतात त्या